आम्ही वाय फाय बहुतांश कमी वापरतो पण डेटा मोबाईलचा खूप वापरतो त्यामध्ये समस्या अशी आहे की तो त्या कंपणीचा असेल तर ठीक आहे पण नसेल तर म्हणजे तेच क्वेशन कसा आहे तुम्ही वाय फाय डेटा वाय फाय मोब किंवा मोबाईल डेटा वापरता का तेच का तुम्ही एका दिवसात किती डेटा वापरता तुम्हाला कोणत्याही नेटवर्कशी संबंधित समस्या आहे का हो मग म्हणजे आम्ही वाय फाय आम्ही शक्यतो कमी वापरतो कारण तो ठराविक लोकेशनसाठी असतो आम्ही मोबाईल डाटा वापरतो त्यामध्ये कसं असतं की तुम्ही कुठे पण गेलं तर मोबाईल डेटा तुमचा तुमच्याबरोबर असतो आणि त्या संबंधात समस्या अशी आहे की जर असं शहराच्या ठिकाणी फुल रेंज असते पण शहरात पण एका एका विशिष्ट ठिकाणी जागा निघून ज रेंज ही निघून जाते त्यामध्ये आहे जर तुमचा फ्लॅट असेल तुम्ही कोणत्या एका बंदिस्त रुममध्ये असाल तर तिथे खूप निघून जातो बऱ्यापैकी दुसरी समस्या अशी आहे की मोबाईल डाटाची हा नेटवर्क व्हॅरी करत नाही काहीकाही ठिकाणी ते स जेमतेम शहराच्या ठिकाणी एकदम उत्कृष्टपणे काम करतं पण जर गावाच्या ठिकाणी गेलो आपण तर तिथे खूप गोष्टी असं सामोऱ्या जातात मध्ये टॉवर नसणे किंवा ठराविक प्रकारचीच ठराविक कंपणीचीच रेंज असणे ठिकठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींची हे भेटते रे नेटवर्क भेटतो त्यामध्ये जर मी जर एअरटेल वापरतो आहे तर एअरटेलची रेंज आहे ती शहरामध्ये खूप चांगली आहे पण गावात गावाच्या ठिकाणी एअरटेलला एक मुश्कीलने एका एक किंवा दोन काड्या सिग्नल भेटतो त्यामध्ये जिओ काम करतं जिओ जिओ जर को जिओ सिम जर असेल जिओ म्हणजे रिलायन्स इंडश्ट्रीचं जर सिम असेल तुमच्याकडे तर ते बऱ्यापैकी तिथे काम करतं ओके थँक्यू